भारत हा परंपरेना नटलेला देश आहे महाराष्ट्रात विशिष्ट काही सांस्कृतिक वारसा जतन केलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म महत्त्वाचा राज्यातला सण म्हणजे बैलपोळा हे वर्षभर शेतकरी बैला बैलाच्या माध्यमातून किंवा बैलापासून मदत घेऊन शेत शेत जमीन कसतो त्या बैलाला विश्रांती म्हणून बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीने नागपंचमी हा सण आहे नागपंचमी हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो नागपंचमीमध्ये नागाची पूजा केली जाते नागाला भावाचा दर्जा देऊन तशा पद्धतीने मग अग अग पहिल्या दिवशी उपवास केला जातो व दुसऱ्या दिवशी नागाची पूजा केली जाते ह्या सणाला महिला माहेरी जातात विवि पतंग उडवले जातात तशाच पद्धतीनं झोके खेळले जातात व विविध खेळ महिलांचे या बाबतीमधे केले जातात हे विशिष्ट सण महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याची जास्त वाच्चता होत नाही